हॅलो हां येतो येतो आहे आवाज येत हां बोला अच्छा दोनशे रुपये आहे चक्का हवा आहे की तयार श्रीखंड हवं आहे तुम्हाला ओके तयार श्रीखंड दोनशे रुपयाला मिळेल आमच्याकडे पॅकेटमध्ये पण अवेलेबल आहे आणि टबमध्ये पण अवेलेबल आहे तर तुम्हाला टब हवे आहेत की पॅकेट हवं आमच्याकडे श्रीखंड आहे सीताफळ श्रीखंड आहे आम्रखंडसुद्धा आहे आणि मिक्स श्रीखंड म्हणून सुद्धा प्रोडक्ट आहे आमचं ज्याच्यात आम्ही तीनचार फळं मिक्स करतो तर त्यातलं कुठलं हवं आहे तुम्हाला हां फ्रूट श्रीखंड हां आम्रखंड दोनशे चाळीस रुपये आहे जर तुम्ही खरं माझं असं मत आहे की तुम्ही टब घ्या कारण मोठ्ठा किती किती किलो लागणार आहे हां मग जर तुम्ही पॅकेट घेतले तर तुम्हाला वीस पॅकेट घ्यायला लागतील आणि जर टब घेतले तर पाच किलोचा एक टब आपल्याकडे सगळ्यात मोठ्ठा मिळतो ते तुम्ही चार घेतलेत तर तुमचं होईल होम डिलिवरी आहे तुम्ही कुठल्या एरियामध्ये राहता ओके मग आमचं दुकान आहे राजारामपुरीत पहिल्या गल्लीमध्ये तर मग आम्ही तुम्हाला देऊ शकतो होम डिलिवरी फक्त त्याचे ए वीस रुपये चार्जेस लागतील एक्स्ट्रा हां त्याच्यासोबत आम्ही पिशवी देतो वेगळी

हां ठीक आहे मग ते सगळं एकत्रच द्यायचं का हां दूध आहे चोपन्न रुपयाला लिटर दही आमचं पावशेरचं पॅकेट येतं तीस रुपयाचं

हो पनीर आहे पनीर आमचं कॉ पनीर जे आहे ते आम्ही गाईच्या दुधापासून बनवलेलं सुद्धा पनीर आहे आणि म्हशीच्या दुधापासून बनवलेलं सुद्धा पनीर आहे चारशे रुपये किलो आणि साडे तीनशे रुपये किलो असा रेट आहे

हो हो चालेल चालेल गाईचं दोनशे चाळीस रुपयानं आहे हो हो जर्सी गाईचं आहे प्युअर गाईचा हवं असेल तर आम्ही मागवून देतो फक्त आम्हाला एक चार दिवस आधी सांगावं लागेल किती तारखेला हवं आहे तुम्हाला हां मग आम्ही प्युअर गाईचं देऊ शकतो तूप आणून ते चा साडेचारशे रुपयापर्यंत जातं

म्हशीचं तूप आहे ते तीनशे रुपयापर्यंत मिळेल

ओक्के ठीक आहे चालेल सकाळी आम्ही नऊपर्यंत डिलिवरी करू शकतो तुम्हाला हवी असेल तर तुम्ही वेळ सांगाल त्या वेळेला करू अगदी सहापासनं आमचं दुकान उघडं असतं ओके तीस तारखेला नऊ वाजता मला तुमचा पत्ता या नंबरवरती पाठवा आणि नाव पाठवा आमचा एक माणूस येऊन देऊन जाईल हे सगळं आणि बिल कसं पे कराल तुम्ही

ओके ठीक आहे ऑनलाईन करणार आहात ना म्हणजे त्याच्यासोबत तसा स्कॅनर पाठवायला हां ठीक आहे चालेल पाठवतो तुम्हाला थँक्यू